हं मराठी भाषा ही महाराष्ट्रात मुख्यतः बोलली जाते कारण की जे काय म्हणतात भारतात जे राज्य किंवा प्रदेश निवडले होते त्यांच्या भाषेनुसार निवडले गेले होते तर तसंच हा महाराष्ट्रसुद्धा निवडला गेला होता आणि महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रामुख्याने किंवा नाईंटी नाईन पर्सेंट मराठी भाषाच बोलली जाते कारण ते सर्व मराठी ल लोकं राहतात आणि त्यामुळे जे दुसरे समाज असतील धर्म असतील मॉमेडियन जैन बंगाली व काय म्हणतात त्याला बंजारी हे जे हे जे लोक राहतात तर हे यांची भाषा क कमी बोलतात कारण की आपल्या लोकांना मराठी लोकांना दुसरी भाषा सहसा समजत नाही आहे आणि राहिला प्रश्न बोलण्याचा तर आपलं राज्य महाराष्ट्र असल्यामुळे आणि सर्वप्रथम स प्राधान्य महाराष्ट्रामध्ये मराठीला असल्यामुळे सर्वप्रथम लोक हे मराठीच बोलतात आणि म्हणून मग बाकीचे जे भाषा आहेत जसं की मॉमेडियन लोकं आहेत किंवा जैन लोकं आहेत किंवा बंजारी लोकं यांच्या ज्या भाषा आहेत तर त्यांना त्यांच्या विकासावर परिणाम होतो कारण की त्या भाषा सहसा बोलल्या जात नाहीत क त्यामुळे मराठी भाषा ही प्रामुख्याने महाराष्ट्रात बोलली जाते